माझ्या मो फोनचं काही प्रॉब्लेम झाला किंवा त्याच्यामध्ये कोणती समस्या आली डिस्प्ले फुटला कोणता सॉफ्टवेअर खराब झाला वापस पॅटन वगैरे चेंज झाला तो खोलत नाही आहे मोबाईल बॅटरी वगैरे ख संपली तर या सर्व गोष्टींचे म्हणजे एकच उपाय आहे विचार आहे त्याचा म्हणजे उपाय आहे की तो माझ्या मित्राचं स्वतःचं एक शॉप आहे मी त्या शॉपला घेऊन जातो नाही जर तो बोलला तर इथे कल्यानला एक गॅलरी आहे फोनची गॅलरी असते तिथे तुम्ही तुमचा फोन घेऊन जाऊ शकतात आणि तिथे घेऊन गेल्यावर तुम्ही तिथे जी ही समस्या असेल तुमच्या फोनबद्दल ती तुम्ही त्यांना सांगू शकता आणि ते फोन बद्दल जेवढी समस्या तुम्ही सांगसाल ती तुमची समस्या दूर करशी दूर करतील आणि माझीही त्यांनी समस्या दूर केली आहे तर आमच्या इथे कल्याणला एक गॅलरी आहे ओप्पोविवोची गॅलरी आहे माझा फोन तर विवो आहे म्हणून मी तिथे जातो आणि बाकीच्या मोबाइलसाठी पण गॅलऱ्या उपलब्ध आहेत